हॅलो हो आहे ना आपल्याकडं पीठ आहे मुगाची दाळ आहे तुम्हाला कोणतं पीठ पाहिजे पीठ आपल्याकडं मुगाचं आहे सालटाचं बिना सालटाचं गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं गव्हाचं पीठ चालू आहे दोनशे वीस रुपयाची पाच किलोची बॅग आहे आपल्याकडं गव्हाची पिठाची नाही नाही आपलं शरबती गहू आहे चांगला भारी गहू आहे हा पोळी म्हणजे एकदम भारी येते पोळी लगे पोळी एकदम मस्त लगे हो एकदम भारी येते पोळी सगळे लोकं आपल्याच दुकानातून नेतात ह ह ह नाही नाही नाही तसं काहीच नाही होत आपल्याकडं आपल्याकडं शुद्ध चालतं आहे ना या या ना तुम्ही मुगाचं काय आहे दोनशे वीस रुपये किलो आहे बहुतेक मुग महाग आहे जरा

बिगर सालटाची एकशे ऐंशी आहे आणि सालटाची दोनशे वीस आहे

गावरान गावरान गावरान गावरान नाही नाही गावरान आहे आपल्याकडं प्युअर माल भेटेल हा किती घेणं होतं हा हा हा कोरोडे हो ना कोरोडेचा आता मौसमच आहे ना आपल्याकडं हो हा हा हा हो करून घेऊ आपण भाव मग तुम्ही या मग चालतं चालतं ते करून घेऊ आपण भाव करू तुम्ही आले की चालतं आहे ठीक आहे मग हो हो हो या या हो हो हो हो